हॅलो हां बोला बऱ्याच दिवसानी फोन दे केलात तुम्ही बोला बोला बोला बोला हां आता मुंबईत आहे मुंबईत तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे आहात अच्छा अच्छा मग मजा आहे तुमची भरपूर हो भरपूर प्रदूषण आहे

तुमच्या गावाला काय सगळं चांगलंच आहे निसर्ग आहे डोंगर आहे नदी आहे सगळं छान छान आहे ऑरगॅनिक शेती आहे सगळं तुम्ही ताजं ताजं खाता आमच्याकडे काय पिझ्झा बर्गर असलं जास्त आहे प्रदूषण तर विचारूच नका पाऊला पाऊलाला प्रदूषण रिक्षा परत मोटरसायकल स्कूटरचं तर काय न मोजण्या इतकी आहे किती सतत येतात धूर सोडतात सायलेंसर बरोबर नसतो कार प्रत्येकाच्या गाड्या एक एकेकाच्या दोन दोन तीन तीन गाड्या आहेत स्कूटर बायकोची स्कूटर नवऱ्याची मोटरसायकल कार हे सतत प्रदूषण बिल्डिंगमध्येच एवढं असते की बाहेरचं काय त्याच्या डबल टिबल त्याला काय तोटा नाही बट तुमचं तसं नसते

मजा आहे ना मजा आहे तुमची हो हां माडीवर बसायचं छान बटाटयाची भजी करायची कांद्याची भजी करायची घेऊन बसायचं माडीवर हां मजा आहे तुमची हवेशीर जगणं आम्ही आम्हाला काय पर्यायच नाही तर आम्ही करणार काय मुंबईत राहायचं नोकरी करायची नोकरी सांभाळायची असेल तर मुंबईत राहणं भाग आहे आणि मुंबईत रहायचं म्हटल्यावर प्रदूषणाला स्वीकार करायचं प्रदूषण कसं कमी करता येईल ते कोणीच बघत नाही बोला तुम्ही अच्छा मुंबई सोडून गावाला राह्यली तर नोकरी कशी करणार नोकरी पाहिजे हां वर्क फ्रॉम होते प्रत्येकाचं होतं नाही ना काही जणं वर्क फ्रॉम करता वर्क असं त्यांचं घर वर्क असते की ते घरी काय कुठेही बसून करू शकतात माळरानावर पण बट काही जणांना तसं नाही तसं शक्य नसते कामावर जावं लागते शाळेची टीचर कशी घरी राहणार ती तर शाळेत डेली जाणार ती गावाला नाही राहू शकत मग टीचरना रोज जावे लागते मग ते प्रदूषणातूनच जावं लागते ना ऑटो करून जा किंवा बसमधून जा हो चालेल चालेल काय कधी कधी यालच ना मुंबईची हवा खायला मुंबईचं पोल्युशन तरी तुम्ही कधी सोसणार प्रत्येक वेळेस आम्हीच सोसायचं ओके ओके ओके बाय बाय बाय ठीक